मी शाळेत असताना आमच्या ग्राउंडवर पाहिलं होतं खो खोचे स्पर्धा सामने ती सा ते सामने खूपच मस्त झालेलं होतं त्यात क खो खो असतं खो खो खेळताना प्लेयर एकमेकांच्या अंगावर डाय मारत होती डाय मारत होती परत खेळत होती इकडं तिकडं पळत होती पळून एकमेकांना आऊट करत होती कसं जे जे एक प्लेअर एकाला आऊट केले की ते साईडला येऊन बसत होतं त्यानंतर दुसरं प्लेयर लगेच प ग्राउंडवर जाऊन म्हणजे आत पळत होतं त्याला आऊट करायला दुसरी प्लेयर पळत होती असं तो जोवर आऊट होत नाही जो तो चुकवून वाडतंय एकदा चुकवून आउट झाला की तो आऊट मग आणि तो बाहेर असं करून करून नऊ नऊ प्लेयर्स असतात ते नऊ प्लेयर्सला आउट करायचं जोवर म्हणजे टायमिंग असतं आहे पाच मिनिट दहा मिनिट जसं आता खेळ असेल त्याच्यावर डिपेंड आहे किती टायमिंग असतं आहे किती काय नाही ते असं सामनंच सामनं चालू होतीत आणि प्रत्येकाला असं दोन खांब असतात मध्ये आणि ते खांबाच्या लाईनीच बसायचं असते लाईन असतात नऊ लायनी इकडं एक अपोजिटला अपोजिट डायरेक्शनमध्ये चेंज करून बसलेलं असतात आणि त्यानंतर पाठीमागील एक एक प्लेयर असतो आहे खांबापाशी तो पळत जाऊन धावत जाऊन खो मारतो आहे खो मारला की दुसरा प्लेअर पळून ते जे मध्ये की थांबवलेलो असतो आहे प्लेयर त्याला आऊट करण्याच्या नादी तो पळत होतो पळत असतो आहे आउट केला की तो साईडला येऊन बसतो आहे आणि ते फायनल स्पर्धा चालू होतील आणि त्यात आणि क्राऊड वगैरे भरपूर असतं आहे त्यात कसं आऊट करेल तसं हे म्हणजे हा हापापची प्राय गेम असते आहे म्हणजे पाच पाच मिनटाची असं घेतलेलीत ते झाल्यानंतर दुसरं प्लेयर बसणार आणि जी पळत होती जे बसलेली ते उभं राहून तिने पळायला स्टार्ट करणार आणि त्यात आम्हाला ते खायला तेन् चॉकलेट वगैरे ते देत होती असं गोळ्या बिळ्या असलं तेन् देणार ते एरे एनर्जी ड्रिंक म्हणून ते घेतलं तर आणि परत गेम स्टार्ट परत परत आणि सर बीर राहाय तसं गेम आणि त्यात विनर कसं आता हे पहिलं प्लेयरनं पाच आऊट केला आहे तर दुसरा प्लेयरनं सहा किंवा सात एक जास्तच म्हणजे पाच मिनटात तेवढं आउट केला तरच तो समोरचं प्लेयर विनिंग त्यांचं पूर्ण विनिंग फस्ट प्राईज तसं भेटणार ते अनुभव सर ते लेप म्हणजे मस्तच आणि त्या कसं पळतील तसं कसं आऊट करतील तसं क्राऊड वाढणार म प्लेयर्स ओरडणार माणसं ओरडणार बाईक ती सगळं ओरडणार सर